नमस्कार शारीरिक खेळ आणि शारीरिक कष्ट हे तंदुरुस्तीचं एक महत्वाचं गरजेची गोष्ट आहे आता या खेळामध्ये देखील प्रकार आहेत ग ग्रामीण भागातील खेळ आणि शहरी भागातील खेळ आजकाल आपण पाहिलं तर हा मोबाईलचा जमान आहे संघणकाचा जमानए श शहरी भागातील विद्यार्थी यांना मुंबईसारख्या ठिकाणी तर मैदानच नाहीयेत की जिकडे ते पकडा पकडी लंगडी कबडी खो खो असे शारीरिक कष्ट असणारे काही खेळ खेळू शकतील जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन रक्ताभिसरण किंवा एक शारीरिक तंदुरुस्ती कारण पडण्यामधनं पण आपण शिकतो जेव्हा माणूस पडतो तेव्हाच तो कणखरपणे उभा राहतो परतु हे दुर्दैवानी शहरामदे होत नाईये बैठे खेळ संगणकावरती किंवा व्हिडिओ गेम्स असे दुर्दैवानी शहरी मुलं हे वापरतात आणि त्यामुळे लठ्ठपणा अनेक तरुण वयामधे लहान वयामदे शारीरिक व्याधी त्यांना होते आणि या मैदानी खेळ नसल्यामुळं इतर मुलांबरोबर संघत कशी असावी संघतिक किंवा संघटित भावने कसं काम करावं हे देखील गाना जमत नाई परंतु हाच विषय जर का आपण गावात विचारला किंवा पाहिला तर गावांमध्ये अजूनही मैदानी खेळ म्हणजे अगदीच बघायचं झालं तर बैलगळी शर्यती अजूनही गावागावांमध्ये होतात अजूनही गावागावांमध्ये कबडी खो खो यांच्या वेगवेगळ्या दर्जाच्या आंतरशालेय आंतर विद्यालय आंतर महाविद्यालय अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या जिल्ह्याची अशी वेगळी स्पर्धा होते अजूनही तिकडे उत्सवाच्या मार्फत तिथे संस्कृती टिकू ने की ज्यामदे एक प्रकारे शारीरिक कष्टच असतात उदाहरणार्थ दही हंडी आता दही हंडीला किंवा मलखाम यांना एक खेळाचा दर्जा मिळावा म्हणून शासकीय मुहीम पण चालू आहेच परंतु या सगळ्या गोष्टी आत्ता ग्रामीण भागामधे आपण मात्र नक्की बघतो म भले एखाद्या देवीचा उत्सव असो किंवा एखादं काही जत्रा असो तिथे या मुलांचे खेळ अतिशय जपून त्यांनी ती संस्कृती ठेवलीय परंतु शहरी विभागामधे सर्व काही या संघणकी असल्यामुळं ही तफावत मात्र नक्कीच झालीय शहरा शहरांमदे लवकरच मैदानं वाढवावेत आणि मुलांचा शारीरिक वृद्धी ही वृ बुद्धीप्रमाणे त्याची पण वृद्धी व्हावी यासाठी हे खेळ असणं गरजेचं आहे धन्यवाद